हॅलो मॅम सनी रेस्टॉरंट वरून बोलते आहे मी तर तुम्हाला त्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला काही मागवायचं का आमच्या इथे बरे जेवणासाठी किंवा कुठला कार्यक्रम असेल तुमच्या इथं मुंज लग्न कार्यक्रम काही असेल तर तुम्हाला ना आमच्या इथं छान प्रकारे जेवणाची प्लेट व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे प्लेट भेटतात तर तुम्हाला काही सेवा हवी असेल सांगा आम्हाला

हां हां हो हो आहे ना आमच्या इथं सुविधा आहेत लहान मुलांसाठी गार्डन आहे पुन्हा तुम्हाला जर पाहिजे असेल तर म्हणजे खू कार्यक्रम करण्यासाठी पण हॉल आहे आणि तुम्हाला जेवणाचे पण मेनू तुम्ही जर सांगितला ना तिखट किंवा सपक असं आम्ही प्रत्येक म्हणजे जसं तुम्ही सांगाल तशी आम्ही ऑर्डर तयार करून देतो मॅडम हां हां हां चालते चालते मिळून जाईल न मॅडम फक्त तुम्ही आम्हाला लिस्ट टाका की तुम्हाला काय काय पाहिजे केव्हा पाहिजे आणि तुमचा ॲड्रेस पण टाका म्हणजे आम्ही तुम्ही तुम्हाला तिथं सांगतो की तुम्हाला केव्हा किती वेळामध्ये पाहिजे किंवा कुठं पाहिजे तुम्हाला घरी पो घरपोच द्यायचं आहे का आमच्या इथं कार्यक्रम करायचा ते सांग हॉटेलचा टाईम म्हणजे तुमच्या कार्यक्रमानुसार आहे तुम्ही जर हॉटेल जर सकाळी म्हण म्हणत असाल म्हणजे ते एक दिवसासाठी जर पाहिजे असेल तरी पण तुम्ही मागू शकता किंवा दोन तासासाठी चार तासासाठी असं तुम्हाला मिळून जाईल ते हां नाही नाही चालते चालते आम्ही त्याची काळजी घेऊ व्हेजचं वेगळं आहे आमच्या इकडं साईड आणि नॉनव्हेजचं वेगळं आहे असं नाही आम्ही खूप हायजीनचा हायजिन वापरूनच म्हणजे सर्वे करतो हां तर तुम्हाला ते थाळीप्रमाणे भेटेल आता तुम्हाला कसं पाहिजे ते सांगा तुम्ही

चालते चालते चालते चालते चालते आम्ही तुमच्या फॅमिलीसाठी खूप छान आहे पण तुम्हाला कसं पाहिजे आता दोनशे रुपयाला एक थाळी आहे तर याप्रमाणे तुम्हाला किती पाहिजे ते सांगा म्हणजे चालते ना